हो आम्हाला नळाचे पाणी मिळते त्याच्यामुळे आमचे ज्या दैनंदिन गरजा आहेत ते त्या पाण्यामुळे पूर्ण होतात पण कसं सांगू नाही शकत की ते पाणी एकदमच चांगलं आहे किंवा द किंवा स्वच्छ आहे किंवा एकदमच खराब आहे कारण कसं खूप घाई गडबड असल्यामुळे आपण जास्त एवढं लक्ष नाही देत पण एखाद्या वेळेस लक्ष दिलं तर आम्ही सहसा महानगर पालिकेला त्याची कंप्लेन करत असतो किंवा तक्रार करत असतो जेणेकरून येणारे नंतरचे पाणी हे स्वच्छ असावे आणि तर त्याच्यामुळे कोणतेही आजार वगैरे होणार नाही आणि पाणी हे कंटिन्यू चालू असेल